हो आमच्या परिसरामध्ये रुग्णालयामध्ये खूप गर्दी आहे असा मला वाटतं कारण गर्दी झाली की रुग्णांना त्रास होतो ज्याला जास्त त्रास होतो आहे तो असह्य झाल्यानंतर त्याच्या परिवाराचे लोक किंवा त्याचे नातेवाईक हे अस्वस्थ होतात आणि मग डॉक्टरांकडे किंवा त्या कंपाऊंडरकडे वारंवार विनवणी करतात की बाबा आम्ही याला खूप त्रास होतो आमच्या पेशंटला खूप त्रास होतो आहे त्याला अगोदर न्या म्हणून रिक्वेस्ट करतात आणि मग डॉक्टरकडे जातात